हो मी ग्रुपसोबत अनेक वेळा हायकिंग केले आहे आणि त्या अनुभवामुळे मला ग्रुप हायकिंग अधिक आवडू लागले आहे ग्रुप हायकिंग करणं हे फक्त एक प्रवाशासारखं नसतात तर ती एक अतिशय आनंददायक प्रक्रिया असते यामध्ये फक्त शारीरिक श्रमच नाही तर मानसिक समाधान आणि सामाजिक एकत्रितपणाचाही अनुभव येतो ग्रुप हायकिंग करताना एकमेकांशी संवाद साधता येतो त्यात गप्पा मारता येतात अनुभवांचे देवाणघेवाण करता येतो आणि मुख्य म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या विचारसरणीतून काहीतरी नवीन शिकायला मिळतं सोलो हायकिंग आणि ग्रुप हायकिंग यांच्यात बरेच फरक आहेत सोलो हायकिंगमध्ये आपण एकटे असतो त्यामुळे आपल्याला स्वतःसोबत वेळ घालवण्याची संधी मिळते काही जणांना एकटे शांततेत चालण्याचा आनंद मिळतो मात्र सोलो हायकिंगमध्ये काही महत्त्वाची आव्हाने असतात आपण एकटे असल्यामुळे कोणत्याही अडचणीतून बाहेर येणे कठीण होऊ शकते विशेषतः ट्रेकच्या मार्गावर काही संकटं किंवा समस्या आली तर उदार तर उदाहरणार्थ काही वेळेस आपल्याला शारीरिक दुखापत झाली हरवल्यासारखे वाटले किंवा वाटेत एखादा अपघात झाला तर एकटे असताना मदत मिळणे खूप अवघड होऊ शकतो याशिवाय आपले निर्णय आपल्याला एकट्यानेच घ्यावे लागतात त्यामुळे एक प्रकारची जबाबदारी आपल्यावरती असते ग्रूप हायकिंग करताना मात्र आपण एकटे नसतो त्यामुळे त्या अनेक गोष्टी एकत्र सामायिक करता येतात प्रत्येकजण एकमेकांच्या मदतीला उभा असतो जसं की जर आपल्याला कधी थकवा आला किंवा वाटेत आपल्याला काही अडचण आली तर गटातील अनेक लोकांची मदत मिळू शकते शारीरिक आणि मानसिक बळ वाढवण्यासाठी एकमेकांचे सहकार्य मिळणे खूप महत्त्वाचे ठरते याशिवाय ग्रुप हायकिंग करत असताना प्रत्येकजण आपापले कौशल्य आणि ज्ञान एकमेकांसोबत शेअर करतो ज्यामुळे प्रवास अधिक सुरक्षित आणि यशस्वी होतो उदाहरणार्थ कोणाला मॅप वाचण्याचं नॉलेज असेल कोणाला ट्रेकिंगची चांगली माहिती असेल आणि कोणाला आपत्कालीन परिस्थितीत काय करायचं ह्याचा अनुभव असेल त्यामुळे या सर्व गोष्टींनी ग्रुप हायकिंग अधिक ईझी होते ग्रुप हायकिंग केल्याने आपल्याला नवीनवीन मित्र मिळतात आणि ग्रुपमध्ये प्रत्येक व्यक्तीचा सहभाग हा प्रवासाचा एक महत्त्वाचा भाग बनतो ग्रुप प्रवास केल्यामुळे एकत्र असण्याची भावना निर्माण होते आणि साहसी प्रवासात त्या भावना आपल्याला पुढे नेण्यास मदत करतात विशेषतः जेव्हा आपण थकतो कंटाळतो किंवा कधी वाटेत अडचण येते तेव्हा गटातील इतर लोक आपल्याला प्रोत्साहन देतात आपण गटात असताना आपल्या मनात येणारे नकारात्मक विचार लवकरच निघून जातात कारण प्रत्येकजण एकमेकांना प्रेरणा देत असतो त्यामुळे फक्त शरीरच नाही तर मन सुद्धा ताजेतवाने राहते त्याशिवाय ग्रुप हायकिंगमध्ये मजा आणि हास्याचा देखील मोठा भाग असतो ज्या वेळेस वेगवेगळे खेळ खेळता येतात मजामस्करी करता येते आणि एकत्र जेवणाची मजा घेता येते गट ग्रुपमध्ये प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तिमत्व अनोखे असते आणि त्यातून प्रत्येकजण काहीतरी नवीन शिकतो आपण एका प्रवासात कितीतरी आठवणी तयार करतो आणि त्या आठवणी कायमस्वरूपी आपल्या मनात घर करून राहतात प्रत्येकजण अनुभवांची देवाणघेवाण करत असताना आपण नवीन ठिकाणे शोधतो नवीन कथा ऐकतो आणि अशा गप्पांमुळे प्रवास एकदम ॲडवेंचर होऊन जातो शिवाय ग्रुप हाईकिंगमधे फोटो आणि व्हिडिओ काढण्याची संधी मिळते ज्यामुळे प्रवासाच्या प्रत्येक क्षणाला आपण कॅमेरात कैद करू शकतो सोलो हायकिंगमध्ये जर काही स्वातंत्र्य मिळतं तर ग्रुप हायकिंग केल्यामुळे आपल्याला असुरक्षिततेचा किंवा एकटे असण्याचा ताण येत नाही ग्रुपमध्ये चालताना एखादी अडचण आली तर त्या अडचणीचा सामना करण्यासाठी आपण एकटे नसतो आणि हेच ग्रुप हायकिंगचं मोठं वैशिष्ट्य आहे याशिवाय ग्रुपमधून चालताना आपण अधिक आत्मविश्वासाने चालतो कारण आपल्याला माहिती असतं की कोणत्याही परिस्थितील आपल्यासोबतचे ग्रुपमधले लोक आपला अडचणीला आपल्या अडचणींमध्ये धावून येणार आहेत आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रुप हायकिंग करताना आपण एकत्रितपणे निसर्गाचा आनंद घेऊ शकतो एका जागेवर एकटे शांत बसण्यापेक्षा ग्रुपमधील लोकांसोबत चालताना आणि निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घेताना आपल्याला त्या ठिकाणची खरी अनुभूती येते निसर्गातील पक्ष्यांचे आवाज झाडांची सळसळ नदीचा खळखळ आवाज ह्यांचं कौतुक एकत्र करून आपल्याला निसर्गाच्या अधिक जवळ जाण्यास मदत होते म्हणूनच मला गट ग्रुप हायकिंग ला सोलो हायकिंगपेक्षा जास्त प्राधान्य आहे ग्रुप हायकिंग केल्याने केवळ एकत्रित मजा नाहीतर एकमेकांची काळजी घेणे सुरक्षितता सहासाचा योग्य अनुभव आणि निसर्गाच्या सौंदर्याचा अधिक आनंद मिळतो ग्रुप हायकिंग ही केवळ शारीरिक प्रक्रिया नसून ही एक मा सामाजिक मानसिक समाधान देणारी प्रोसेस आहे त्यामुळे मला नेहमीच ग्रुपसोबत हायकिंग करायला आवडते आणि प्रत्येक अनुभवातून काहीतरी नवीन शिकायला मिळते